झाडे थेट जमिनीत फक्त आंब्याची आणि चिक्कूची लावलेली आहे त्याचबरोबर आवळ्याचंही लावलेलं आहे बेलाचं झाड लावलेलं आहे ह्यासाठी जमिनीचा वापर केला जातो कुंड्याचा विचार केला तर फक्त फुलझाडांसाठी कुंड्या वापरल्या जातात शोभेची जी झाडं असते त्यासाठी कुंड्या वापरल्या जातात आणि प्लॅस्टिकपेक्षासुद्धा मातीच्या कुंड्या वापरणे नेहमीच उत्तम ठरते कारण त्या पाणी शोषून घेतात पाहिजे तेवढंच पाणी झाडांना दिलं जातं त्यासाठी प्लॅस्टिकपेक्षासुद्धा मातीच्या कुंड्या वापरल्या पाहिजेत आणि खतांचाही वापर या कुंड्यांमधून केला पाहिजे कुंड्यांमध्ये झाडे वाढवताना किंवा फुलझाडे वाढवताना सल्ल्यानेच खतांचा वापर हा केला जावा